मी जेव्हा लहान होती तेव्हा पहिल्यांदा मी ड्रॉइंग केली होती त्यानंतर माझ्या ताईनी मला शिकवले आणि आता मी ऑनलाइनमध्ये शिकत आहोत त्यामधे शिकवतात की लाईन कशी घ्यायची पेन्सिलचा कोणता वापर करायचा कसा वापर करायचा किती बारीक पेन्सिल घ्यायची त्याच्यामध्ये पण नंबर असतात झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट सिक्स आणि टेनपर्यंत असतात ते आणि त्यामध्ये पेन्सिलचा वापर कसा करायचा किती वेळा करायचा आणि रंग कसे भरायचे आणि त्या त्या रंगांमध्ये असे कसे रंग मिक्स करून वेगळेवेगळे रंग करायचे आणि वेगळेवेगळे रंग बनवायचे आणि त्यानंतर त्यामधे शिकलो मी की कोरा पेपर किती मोठा घ्यायचं आणि किती मोठा ड्रॉइंग काढायचं किती क्वांटिटीमधे कलर घ्यायचे आणि मिक्स करायचे किती म म्हणजे क्वांटिटीमध्ये कलर मिक्स करून कसा भरायचं कोणता कलर कुठे भरायचा ते सगळे ऑनलाइनमधून मी शिकली आणि फॉलो आता पण करत आहे